हां आपल्या जेवणाच्या पदार्थामध्ये घरगुतीमध्ये आम्ही जे भोजन करतो आहे त्यामध्ये विशेष डाळ भात वरण असते ते पोळी असते परंतु त्यातल्या त्यात पुरणपोळी हा पदार्थ आम्हाला फार आवडतो आहे आणि त्यामध्ये एक गुळ आम्ही वापरतो आहे त्याच्यामध्ये विलायची पण आणि त्याच्यामध्ये दोन तीन पदार्थ एक चांगले चविष्ट येण्यासाठी वापर करतो आहे आणि त्याच भोजनामध्ये आम्हाला एक गुलाबजामून म्हणून जे पदार्थ आहे त्या पदार्थामध्ये पण मैदा वापरला जातो आहे त्यामध्ये एक खवा म्हणून एक पदार्थ आहे तो वापरल्या जातो आहे आणि त्याच्यामध्ये तो तुपात किंवा तेलामध्ये काढल्या जातो आहे आणि ते करते वेळेस ते चविष्ट फार लागतो आहे अशा प्रकारे आम्ही भोजन करतो आहे आणि त्या भोजना क करते वेळेस फार आनंदात एक त्याचा स्वाद म्हणून घेतो आहे आणि खरोखरंच एक ईश्वराच्या आठवनीमध्ये जेवल्यामुळे आम्हाला त्याचा इतका आनंद मिळतो आहे रुची मिळते आणि हे पदार्थ आम्हाला बाहेर कुठेही मिळत नाहीत जे आमच्या घरामध्ये आम्ही सणावारांना अधूनमधून आपल्या लेकराबाळांसोबत आम्ही ते वापरू शकतो आणि हा खाते वेळेस अनेकांना निमंत्रित पण करतो आहे त्यामध्ये एखाद्या वेळेस पोळी साधी पोळी त्यासोबत आमरस म्हणा आमरासामध्ये आम्ही चारोळी वापरतो आहे गूळ वापरतो आहे गावरानी आमरासामध्ये अजून एक पदार्थ वापरतो आहे जे त्या पदार्थामुळे रुची आणि हे संस्कृती क आलेली आहे आता हे नवीन पिढीला ही संस्कृती माहिती नसल्यामुळं आम्हाला त्याचं एक हे वाटते क कारण पुढे चालून नुसतं हे नावालाचं असं भोजन होतं का असं सांगायची वेळ येऊ नये यासाठी ही संस्कृती पुढे आपल्या लेकराबाळांना आपल्या पत्नींना सुनांना किंवा येणाऱ्या सगळ्या नातेवाईकांनाही माहिती व्हावं यासाठी आणि मसाल्यापैकी पदार्थ ते खूप काही जिरा मोहऱ्या खसखस त्यातल्या त्यात तिळ कारळं जवस अशा प्रकारे आम्ही जुने जुने जे पदार्थ आमच्या आई वडील आजोबा पणजोबा वापरत होते ते पदार्थ आम्ही वापरायला सांगत आहोत आणि वापरतातही आणि ते फार आनंदाने आम्ही ते स्वीकारत आहोत आम्ही स्वतःही त्यांला कार्यामध्ये हातभार लावून आम्ही करूही पण लागत आहे त्यामुळे आम्हाला स् कुटुंबामध्ये इतकी गोडी निर्माण होते आपुलकी निर्माण होते स्नेह निर्माण होते आणि आमच्याकडून काही भरपूर शिकल्या पण जाते